आमच्या भागातील कला आणि संस्कृतीच्या विकासासाठी निधी सरकारकून सरकारकडून भेटतो आणि त्यासाठी आपल्याला थोडेफार मध्यस्ती करण्यासाठी आपले आमदार खासदार यांचा थोडाफार हातभार लागतो आणि त्यांच्या मदतीने आमच्या गावाला आपल्या भागातल्या म्हणजे कला आणि संस्कृतीच्या विकासासाठी निधी तो उपलध करून देतात आणि ते त्यांचे नावापुढं आपण यूज करतो